माझ्या शहरात माझ्या शहरात खड्डे रस्ते आणि मा वाहतुकीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर माझ्या शहरात रस्ते खड्डे नाली यावर लवकरच विचारनीविनिमय केला पाहिजे आणि लवकरच पाऊल उचलले पाहिजे